पाच नऊ दोन हजार नऊ वीस दहा दोन हजार अकरा तीस नऊ दोन हजार बारा एकवीस बारा दोन हजार पंधरा चोवीस अकरा दोन हजार सोळा